मराठी भाषा ही खरं तर आपली महाराष्ट्राची मातृभाषा आहे तर ती खरं तर लोप पावत चाललेली आहे आणि इंग्लिश मिडियमच्या शाळेचा स्कूलच्या जास्त भरभराट इथं महाराष्ट्रामध्ये चालू आहे तर ते बंद करून खरं तर मराठी शाळेमध्येच इंग्लिश आणि मराठी दोन्ही शिकवलं पाहिजे आणि मराठीत जास्तच भाषेचा वापर झाला पाहिजे आणि इंटरनेटमध्ये सुद्धा आपण प्रग प्रगतीबरोबर त्यात इंग्लिशचा इंग्लिशबरोबर मराठीचाही त्याचा वापर केला तर खूप चांगलं आहे आपल्या सगळ्यात महाराष्ट्राची ही भाषा आहे त्याचा सगळ्यांना त्याला लहान मुलांपासून मोठ्यापर्यंत अभिमान पाहिजे त्याचा